हिमालयात बाईक चालवताना फार सावधान राहावं लागतं कारण की तिथले रस्ते असे खूप वळणदार आणि खूप खतरनाक आहेत समजा कारण की कायम तिथं बर्फ पडत असतो आणि हवामान कधीही बदलते तिथले अशावेळी मला वाटते की गाडीची स्पीड आपण कंट्रोलमध्ये ठेवणं फार जरूरी आहे आणि हेल्मेट जॅकेट अजून ग्लवज म्हणा आणि शूज वापरले तर पाहिजेतच आणि समोरून ट्रक किंवा दुसरी गाडी येत असेल तर बाजूला आपण नीट जा गाडी आपली लावावी कारण की ॲक्सिडंट होण्याची शक्यता वाढते ना आणि हिमालयात जसें की आपल्याला माहीतच आहे की तिथे ऑक्सिजनची खूप कमी आहे तर त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो मग थकलो की आपण थोडा आराम घ्यावा असे मला वाटते आणि जबरदस्ती ड्राईव्ह करू नये तिथे आणि ब्रेक नीट वापरला वापरायला हवा कारण की उताराला ब्रेक जास्त मारले तर गरम होतात ना आणि त्यामुळे फेल होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण स संयमी असले पाहिजे रस्ता सुंदर आहे पण जरा निष्काळजी केली तर धोका होऊ शकतो म्हणजेच सुरक्षितता आणि काळजी घेतलीच पाहिजे आपण हिमालयात